मला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे तर असे आम्ही भावंडं आहोत आणि आम्ही सर्व बहीण भाऊ जे आहोत सातही जण सर्व एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या स्वभावाचे आहोत प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा आहे कुणी जो आहे तो जास्त जोरानी बोलतो आहे मोठ्या आवाजामधे बोलतो आहे तर कुणी प्रेमळ आहे कुणी जो आहे तो अगदी समंजसपणे वागतो समजदारीने आणि एकमेकांना सर्व समजून घेतात वेगवेगळ्या सभा स्वभावाचे जरी असले तरीपण यामध्ये माझा जो स्वभाव आहे हा शांत आहे आणि सर्वांशी मिळून मिसळून घेण्याचा आहे तर मी माझ्या सर्व भावंडांपेक्ष भावंडांसोबत प्रत्येक कामामध्ये सहकार्यानी आणि शांतपणानी समंजसपणे मी त्यांच्याशी जुळवून घेते